हिंदू धर्मात अनेक पवित्र आणि महत्त्वाचे ग्रंथ आहेत जे श्रुती म्हणजेच ऐकलेले ज्ञान आणि स्मृती म्हणजेच स्मरण केलेले ज्ञान अशा दोन मुख्य भागांमध्ये विभागले गेले आहेत सर्वात प्रथम श्रुती म्हणजेच ऐकलेले ज्ञान यामध्ये हे सिंंदू धर्मातील सर्वोच्च आणि अनादी असे मानले जाते त्याच्यामध्ये सुरवातीला आहेत वेद हे सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचे ग्रंथ आहेत वेदांमध्ये ऋगवेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद असे चार वेद सामाविष्ट आहेत त्यानंतर येतात उपनिषदे उपनिषदे हे वेदांच्या आखेरीस येतात आ आणि यात आत्मा ब्रह्म आणि जीवनातील गुढ तत्वज्ञाननावरती विचार मंथन केलेले आहे मुख्य उपनिषदे दहा मानली आहेत जसे की ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य तैत्रीय ऐतरेय छंदोग्य आणि ब्रहदारण्यक असे आहेत त्यानंतर येतात स्मृती म्हणजेच स्मरण केलेले ज्ञान यामध्ये इतिहास यात रामायण आणि महाभारत या दोन प्रमुख ग्रंथांचा समावेश होतो रामायण हे भगवान रामचंद्रांच्या जीवनाची कथा सांगते तर महाभारत हे पांडव आणि कौरव युद्धाची आणि त्यानंतरच्या नैतिक आणि सामाजिक मूल्यांची चर्चा करते भगवदगीता हा याच ग्रंथाचा एक मुख्य भाग आहे त्यानंतर येतात पुराणे यात सृष्टी देवदेवता राजे महाराजे आणि ऋषिमुनींच्या कथा आहेत प्रमुख पुुराणे हे अठरा आहेत त्यानंतर येतात धर्मशास्त्र यात सामाजिक नियम कायदे आणि नैतिक आचरणासंबंधी मार्गदर्शन दिलेले आहे मनुस्मती हे त्यातील महत्त्वाचे पुस्तक आहे नंतर येतात आगम्स हे विशिष्ट देवदा देवतांच्या उपासना पद्धती आनि तत्वज्ञानांवर आधारित आहे शैव आगम वैष्णव आगम आणि शाक्त आगम असे प्रकार आहेत शैव आगम म्हणजे शिव वैष्णव आगम आगम म्हणजे विष्णु आणि शाक्त आगम म्हणजे देवी असे आहेत या व्यतिरिक्त वेद आणि उपवेद देखील आहेत जे वेदांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या आचरणासाठी महत्त्वाचे आहेत वेदांंगामध्ये शिक्षा कल्प व्याकरण निरुक्ती छंद आणि ज्योतिष यांचा समावेश होतो तर उपवेदामध्ये आयुर्वेद धनुर्वेद गंधर्व वेद आणि स्थापत्य वेद याचा समावेश होतो हिंदू धर्मात या अनेक ग्रंथांना खूप महत्त्व आहे आणि ते पिढ्यानपिढ्या ज्ञान आणि मूल्यांचे वहन करत आले आहेत